राज्यातील व्यवसायाच्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आहेत त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचे सेव्हिंग्ज स्वतःचा पैसा लावा आणि स्वतःचा धंदा मोठा करा दुसरा पर्याय आहे की मित्रांकडून पैसे घ्या तिसरा पर्याय आहे की फॅमिलीकडून पैसे घ्या चौथा पर्याय आहे बँकेतून कर्ज काढा बँका कर्ज द्यायला तयार असतात जर तुमचं क्रेडीट स्कोअर खराब असेल तर तुम्हाला बँक कर्ज देणार नाहीत मग तुम्हाला इन्व्हेस्टर्सकडून पैसे घ्यावे लागतील इन्व्हेस्टर हे तुम्हाला कर्जही देऊ शकतात किंवा तुमच्या भागिदारी घेऊ शकतात तुमच्या बि बिझनेसमध्ये त्याचबरोबर अजून तुम्ही स्टार्टअप चालू करून तुम्ही इन्वेस्टरकडून फंडरेझिंग करू शकता तुम्ही त्यांना तुमचे शेअर्स विकू शकता आणि त्यातून तुम्हाला भरपूर सारा फंड मिळेल त्याचबरोबर तुम्ही एनजल इन्वेस्टिंग करू शकता तुम्ही कॅपिटल रेज करू शकता तुम्ही सरकारकडून ग्रँट मागू शकता असे भूप खूप सारे पर्याय अवेलेबल आहेत